भारतामध्ये कलाकारांना पुरेसे महत्त्व आणि संधी दिल्या जात नाही असे खरंच मला वाटते कारण की मी सुद्धा एक चित्रकार आहे भारतामध्ये कलाकारांसाठी जास्त संधी उपलब्ध नाही इतर देशामध्ये कलाकारांसाठी वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत त्यांना घरी बसून मजुरीसुद्धा भेटते आणि त्यांच्याकडे सरकारी कलाकृतीचे कामं सुद्धा येतात आपल्या भागामध्ये तशा काही संधी दिल्या जात नाहीत आपल्या भागामध्ये जास्त पैसा नसल्याकारणाने आर्थिक गरिबी असल्याकारणाने या गोष्टींवर जास्त सरकार खर्च करत नाहीत अन्नधान्य पुरवठा व नागरिकांना प्राथमिक सोयी देण्यासाठी जास्त खर्च होते त्यामुळे यामागे जास्त पैसे खर्च करत नाहीत